आता माझी आर्थिक परिस्थिती सुधारल्यामुळे जास्त दूरचा प्रवास करायचा असला मी सुपरफास्ट एक्सप्रेस रेल्वेने फस्ट क्लास ए सीमध्ये प्रवास करतो किंवा सरळ अमरावतीपासून निअरेस्ट नागपूर एअरपोर्टवरून सगळया ठिकाणी जायची कनेक्टिविटी आहे तर विमानाचा प्रवास आहे प्रेफर करतो त्यामुळे वेळेची खूप बचत होते आणि आता टाईम इज मनी ही सिच्युएशन असल्यामुळे मी पैशाचा विचार न करता वेळेचा विचार करून हे जे उपलब्ध संसाधन आहे या सगळ्यांचा वापर करून माझा वेळ खूप वाच वाचून जातो आधी बसचे धक्के घेत जा दोनतीन बस बदला वेगवेगळ्या ठिकाणी जायला हे सगळा लोचा सोडून आता मी सरळ जवळपास कुठे लग्नाला जायचं असले तर सरळ भाड्याची गाडी सांगतो भाड्याचा ड्रायवर सांगतो आणि गाडी करून जातो त्यामुळे वेळेची बचत होते आपल्या घरापासून निघा कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचा कार्यक्रम निपटवा गाडीत बसा आणि घरापर्यंत पोहोचा म्हणजे जिथे साधारण पब्लिक ट्रान्सपोर्टने गेले असल्यास बारा ते अठरा तासाचा वेळ लागेल हा आपल्या प्रायवेट आणि पर्सनल गाडीने सहा तास ते आठ तासात होऊन जातो आणि कसलाही त्रास होत नाही त्यामुळे मी प्रायवेट गाडी जसे ओला उबर्स किंवा प्रायवेट टॅक्सी एजंट ते सजेश् करतो किंवा ते प्रेफर करतो आलि लंबा टूर असेल तर मी रेल्वे फस्ट क्लास रेल्वे ऑर विमानाचा प्रवास करतो